मला मला धावायला खूप आवडते आम्ही सकाळी पाचला उठून सगळ्या मित मैत्रिणी एकत्र गोळा होऊन हनुमानाच्या मंदिरापाशी फिराय धावायला जातो आणि सकाळी रनिंगसुद्धा करतो आणि तिथे एक एक पेट्रोल पंपसुद्धा आहे तिथे छान गार्डन आहे ते छान गार्डन मध्ये आम्ही दररोज व्यायाम करतो आणि उड्यापण घेतो आणि तिथे झुलेसुद्धा लागलेले आहेत त्या झुल्यावर आम्ही झुलतो आणि तिथे व्यायाम करायची मशीनं सुद्धा आहे आणि तिथे सुंदर सुंदर फुलांचे झाडं दुकाने हे सगळे आहे तिथे छोटे छोटे मुलं सकाळी रनिंग करायला येतात लहान लहान मुलांनासुद्धा तिथे खेळण्यासाठी झुले वगैरे बांधलेले आहे आणि त्या झुल्यावरती छोटे छोटे मुलं खेळतात फिरतात आणि गप्पा गो आम्ही तिथे गार्डनमध्ये बसून गप्पा गोष्टी करतो आणि आम सगळ्यांची एक अशी फॅमिली असल्यासारखीच आम्ही मैत्रिणी मिळून जातो